नमस्कार अच्छा शिटी शि शिटी रेस्टाॅरंट

अच्छा हां मी पुढच्या आठवड्यात इथे अलिबागला येणार होतो फॅमिलीसकट तर ते ऑनलाईन एक सर्च करताना हा तुमचा नंबर भेटला आणि तुमच्या हॉटेल जी पी एस बघितले तर ते जरा चांगलं वाटलं तर आम्ही रिव्यू पाहता हे कॉल केला आहे आणि हो एक रूम हवी

अच्छा

जेवणामध्ये कसं आहे म्हणजे वेज कसंही भेटेल आपल्याला काय ओके आणि टाईम लिमिट कसं काय म्हणजे असतं म्हणजे काय किती वाजता सकाळी हे होतं आणि रात्री किती वाजता बंद होतं असं

आणि तुमच्या तुमच्या हे पासून बीच किती लांब आहे साधारण अंतर का जवळ आहे

आणि हे अलिबागवरून किती आहे असं जवळ आहे की लांब आहे थोडं किती अंतरावर आहे असं

ओके ओके एक वीस पंचवीस मिनटावर आहे काय तुम तुम ओके ओके चालेल चालेल ठीक आहे मग ठीक आहे सांगितल्याबद्दल थँक्यू मी नेक्स्ट हे सांगतो तुम्हाला थोड्या वेळामध्ये

हो चालेल चालेल ठीक आहे